मी परिणिधी फास्ट इंटरनेट सेवा केंद्राशी बोलते आहे का तुम्ही आमच्याकडे लँडलाईन इंटरनेट जोडणी करून दिली होती हां ती अधूनमधून अडथळत आहे तरी त्यामध्ये व्यत्यय कशामुळे येत आहे ते सांगाल का आमची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ओके त्यामुळे आमच्या ऑनलाईन क्रियाकल्पांवर परिणाम होत आहे हां सेवेमध्ये व्यत्यय येत आहे ते का येत आहेत ते तुम्ही ब जरा बघू शकता का त्याचे ड्रॉपआउट समजून सांगू शकता का परंतु आम्ही तशाप्रकारे कोणताही उपयोग त्याचा केलेला नाही आहे तुम्ही इथे भेट देऊन ते सर्व बघू शकता का ओके चालेल तुम्ही इथे भेट द्या नंतर मला सांगा ते सर्व प्रोसेस प्रक्रिया ते कसे चालवायचे ते समजवून सांगा हो त्यामुळे आमच्या ऑनलाईन क्रियाकल्पांवर भरपूर परिणाम होत आहे आणि भरपूर अडथळे येत आहे त्यामुळे आम्हाला आमचे कार्य व्यवस्थितपणे करता येत नाही आहे फाईल सबमिट होत नाही आहे तुम्ही त्वरित भेट द्या जेणेकरून आम्हाला इतके अडथळे त्यामध्ये येणार नाही परंतु आम्ही सर्व प्रक्रिया ती योग्यरित्या पार पडल्यानंतर आम्हाला त्यामध्ये इतके अडथळे का येत आहे हो हो चालेल चालेल के तुम्ही भेट द्या लवकरच आणि आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व करून द्या ओके ग्राहक सेवा केंद्र ओके थँक्यू